जे अस्सल मराठी लोकं आहेत ते म्हणजे हिंदी भाषिक लोकांशी किंवा दुसऱ्या भाषेच्या लोकांशी जेव्हा बोलतात त्यावेळेस ते प्रयत्न तर करतात त्यांच्या भाषेमध्ये बोलायचा म्हणजे ॲट लीस्ट हिंदी साऊथच्या लँग्वेजेस कोणाला येत नाहीत पण हिंदीमध्ये बोलताना पण ते भरपूर त्यांचा मराठी शब्द मध्ये मध्ये येतात तर बोलताना तुमचा मराठी शब्दांचा वावर होतोच काहीजणं आहेत भरपूरजणं आहेत ज्यांना हिंदी भाषेवर पण त्यांचं प्रभुत्व आहे तर ते अस्खलितपणे हिंदी भाषा बोलतात किंवा इंग्लिश बोलताना पण त्यांच्यामध्ये मराठी शब्द बहुतेक करून मराठी लोकांच्या येतातच आणि प्र आता जरी मराठी भाषा मराठी लोकं म्हणजे हिंदी बोलत असतील किंवा इंग्लिश बोलत असतील तरी त्यांचा जो बोलायचा जो टोन असतो तो एक मराठीचा जसा असतो तशाच प्रकारे येतो